मला काही ऑर्डर करायचं होतं खायला त्यावेळी मी अॅप ओपन केलं झोमॅटो अॅप त्या झोमॅटो अॅपमधून मी सेटिंगमध्ये गेले आणि सेटिंगमध्ये जाऊन मी आपल्या प्रोफाईलमध्ये गेले आणि प्रोफाईलमध्ये जाऊन मी चेक करत होते प्रोफाईलमध्ये जाऊन मी डिस्काउंट चेक करत होते त्या डिस्काउंटमध्ये मला डिस्काउंट व्हाउचर आहे का ते मी चेक केलं